माझा दिवस सकाळी कॉफी घेताना टिव्हीजवळ बसून बातम्या ऐकल्याशिवाय सुरुवात होत नाही आणि मी जॉब करते घरी गेल्यानंतर पहिले मी न्यूजपेपर वर्तमानपत्र वाचल्याशिवाय मला करमत नाही इव्हन वर्तमानपत्र जर जागेवर नसेल तर माझी प्रचंड चिडचिड होते जेव्हा ते वर्तमानपत्र मला दिसतं तेव्हाच मी शांत होते आता बातम्या कोणत्या पद्धतीने किती वेळा सकाळी आणि संध्याकाळी आणि पेपर एक वेळा आणि त्या पेपरमधे मला आवडा आवडतं मनोरंजन शिक्षण कधीतरी गुन्हा गुन्हा इन द सेन्स कुठे अॅक्सीडन्ट होतात कुठे फसवणूक होते आणि राजकारणाच्या बाबतीत पण मी तशा बातम्या वाचते आणि त्या मला आवडतात पण पण टिव्हीवरच्या बातम्या आणि वर्तमानपत्र हे माझं अविभाज्य अंग आहे मला ते वाचल्याशिवाय आणि ऐकल्याशिवाय चैन पडत नाही